मी नागपूरमध्ये राहते तर आमच्या नागपूरमध्ये बऱ्याच पर्य पर्यटक स्थळं आहेत आणि पर्यटक स्थळं एवढी चांगली आहे की पर्यटक समजा आले तर त्यांना वारंवार येण्याची हौस राहते तर वाहतुकीची साधने पण उपलब्ध आहे आता मेट्रो पण उपलब्ध झालेली आहे त्याच्यामुळे जो प्रवाशांचा त्रास आहे तो पण कमी झालेला आहे आणि कमी वेळामध्ये मेट्रो ही स्थळापर्यंत व्यवस्थित पोहोचून देते नागपूरमध्ये बरेच असेच ठिकाणं आहे जसं बायोडायव्हर्सिटी बायोडाय जे बायोडायवर्सिटी गार्डन आहे हे पण नागपूरमध्ये आहे अंबाझरी गार्डन आहे अजून